मी चित्रकले स्पर्धेत पहिल्यापासून पार्टीसिपेट केलं आहे शाळेत असताना आणि त्याचा अनुभव इतका छान आहे की आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात त्यातून नवीन नवीन चित्रं रेखायटायला मिळतात माझा हा त्यातला खूप छान अनुभव आहे